खरं म्हटलं तर राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रात अनेक संधी सध्याच्या काळात निर्माण झालेल्या आहे पूर्वी गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये मुलांना युद्धकौशल्य तसेच संस्कृत शिकवले जायचे त्याचप्रमाणे चांगले आचरण कसे करावे आणि सुसंस्कृत कसे बनावे इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सीमित होत्या परंतु आता नवीन नवीन तंत्रज्ञानामुळे आणि शिक्षणाच्या पृथक्करणामुळे शिक्षण पद्धतीमध्ये विशिष्ट असे बदल करण्यात आलेले आहे नवीन शैक्षणिक पद्धतीमध्ये अनेक आमूलाग्र बदल करून लहानपणी मुलांना कृतीमधून शिक्षण देणे कृती मधून त्याची क्षमता वाढवणे आणि कृतीमधून त्याच्या मेंदूचा विकास करणे जेणेकरून त्याची प्राथमिक शिक्षणाची पायरी यशस्वीरीत्या पूर्ण होऊन तो पुढील वरच्या वर्गासाठी त्याचा मेंदू आणि त्याची कार्यक्षमता ही तयार झाली पाहिजे ही याच्यासाठी नवीन नवीन कल्पना नवीन नवीन संकल्पना नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आहेत जेणेकरून मुलांना स्किल बेस एज्युकेशन सिस्टीम स या पद्धतीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेला आहे